खेळ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे खेळ खेळल्यामुळे लोकं वेळेचे बंधन धैर्य शिस्त आणि गटांमध्ये काम करणं ह्या गोष्टींना शिकतात एकमेकांना सहकार्य कसं करायचं हे जर ग्रुप ग्रुपने खेळणारे जसं कबड्डी सारखा खेळ असेल जो ग्रुपने खेळला जातो यात कसं असतं एकमेकांना सपोर्ट करून पुढे जायचे असतं आपलं आपलं एकटं एकटं खेळून आपण ना स्वतः जिंकू शकतो त्या खेळात ना आपण आपला संघटन जो असतो किंवा आपला ग्रुप असतो त्यालाही नाही जिंकवू शकत तर कबड्डीसारखा खेळ जो माझा आधीपासून लहानपणापासून फेवरेट आहे त्या खेळामध्ये कसं असतं एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांना मदत करून आपल्याला आपल्या ग्रुपला पुढे घेऊन जायचे असते आपण एकटा कधीच ग्रुपमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये आपण एकटा कधीच पुढं नाही जाऊ शकत ह्या गोष्टी मनात ठेवायला पाहिजे आणि खेळाचा आरोग्यावर एवढा चांगला परिणाम होतो ना की आपण जितकं खेळ खेळणार ना तितकं आपण आपल्या घरचं किंवा कोणत्याही आपण ऑफिसमध्ये काम करत असू आपण लहान मुलं असू अभ्यासाचं सगळं गोष्टींचं टेन्शन विसरून आपण खेळामध्ये इतकं रमतो ना की आपल्या आरोग्यावरही त्याचा मग चांगला परिणाम होतो आपल्या मानसिक स्थितीवर त्याचा चांगला परिणाम होतो म्हणून माणसाने सुरु लहान असल्यापासून तर म्हातारा होईपर्यंत जरा खेळ कोणत्यातरी खेळांचा भाग बनलंच पाहिजे आयुष्यात जर आपल्याला स्वास्थ्य रहाय स्वस्थ राहण्याचा किंवा आरोग्य चांगलं ठेवण्याचे ठेवायचे असेल तर खेळ खेळलेच पाहिजे